मराठी भाषा ही अतिशय छान आणि गमतीशीर भाषा आहे काही शब्द असे आहेत की त्या शब्दाचे डबल मीनिंगसुद्धा निघते जसे की सोडणे सोडणे हा शब्द जर एखादा व्यक्ती असेल तर त्याला कोठे जायचे असेल तर त्याला त्याच्या जागी नेऊन सोडणे हासुद्धा होतो आणि सोडणे म्हणजेच दोरी सोडणे हेसुद्धा होते किंवा साडी सोडणे हेसुद्धा होते त्यामुळं मराठी भाषा अतिशय गमतीशीर अशी आहे आणि हेच एक विशेष आहे